आजकाल मी बातम्यांमध्ये बघत आहे गॅसचे जे दिवसेंदिवस दर वाढत चालले आहेत स्पेशली भारत गो गॅस अशा प्रकारचे जे वेगवेगळे गॅस मार्केटमधे अव्हेलेबल आहे आणि त्यांचे जे वाढते दर आहेत ते सर्वसाधारण कुटुंबांना परवडण्याजोगे नाहीत त्यामुळेच कंपनीनं थोडासा ग्राहकांचा विचार करावा आणि प्रॉडक्ट जेव्हा सेल करतात तेव्हा फक्त त्यांचं प्रॉफिट न बघता आपल्या ग्राहकांना परवडेल अशा प्रकारचे दर ठेवायला हवेत त्याचबरोबर प्रॉडक्टची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे ते ज्या प्रकारचे प्रॉडक्ट बनवत आहे त्यानंतर घरच्या गृहिणींनी ते प्रॉडक्ट व्यवस्थित आहे की नाही ते चेक करण्यासाठी गॅसमध्ये पाणी टाकून चेक करतात मग अशावेळी तिथे कुठला जर बब्बल राहिला तर तो स्फोट करून घेतो त्यामुळे भरपूर वेळा नकळत किंवा कळत अॅक्सिडेंट होतात जसे की कधी कधी गॅसमुळे आग लागते आणि काही जीवितहानी तर काही घराची हानी होत असते असं होऊ नये म्हणून काही कंपन्यांनी विशिष्ट प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे असं माझं मत आहे